हां मी बघा बाहेरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये आले आहे येणार आहे आणिक मध्यप्रदेशात मी राहत होते पण मला इते महाराष्ट्रामध्ये काय पाहण्यासारखं आहे म्हणजे कोणत्या शहरं चांगली आहेत का काय गावं कोणती तर तुम्हाला तुम्ही जर मला माहिती सांगू शकाल तर त्याप्रमाणे मला ठरवता येईल वा वा वा पण माला माला ना मला खूप म्हणजे असे हिल्स स्टेशनपेक्षा ते छोटी जशी मी ऐकलं आहे की कुठे कुठे आसपास गावांमध्ये पण घेऊन जातात आणि तिथे शेती आणखी असे पण म्हणजे ते टुरिजम आहेत आपल्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये तसं मी ऐकलं आहे तर

हो हो बरं बरं बरं बरं हां हां हां बरोबर वा वा ते फारच छान कारण बरोबर बरोबर

चालेल चालेल हो ते पण अजिंठा वेरूळ हो बरोबर हां हां हो हो ते येतं सारखं त्यांचे फोटोज वगैरे येत असतात मी पाहिलेले आहेत ते ते पण छान आहे हो मग मी काय करीन मी माझ्या मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर किंवा मग आमच्या फॅमिली असं काही तरी एक ग्रुप ठरवते आणि मग मी तुम्हाला कळवते म्हणजे कशा कशा हॉटेलच्या सोयी आहेत किंवा कुठे राहण्याची सोय आहे ती सगळी तुम्ही जर आम्हाला माहिती कळवली तर मग आम्हाला त्याप्रमाणे ठरवता येईल हां

हां बरं बरं बरं

बरं बरं चालेल आम्हाला नॉनव्हेजमध्ये फारसा इंटरेस्ट नाही पण आम्ही गावाकडे येऊन शिव तुमची माहिती आम्हाला कळवा मी त्याप्रमाणे आम्ही येऊ हां ओके बाय